हो ताज्या बातम्या मिळण्यासाठी फेसबुकवरचे काही म्हणजे जे टीवीवरचे न्यूज चॅनेल्स आहेत त्यांचीच अकाऊंट्स इंस्टाग्राम फेसबुकवर आहेत तर त्यांचा आम्ही वापर क आम्ही स्वतः पण वापर करते आणि माझ्या घरातलेही वापर करतात विश्वासार्ह अशा दृष्टीने ते की त्या चॅनलचंच ते स्वतःचं अकाऊंट असल्यामुळे ती बा जी बातमी टीवीवर दाखवली जाते तीच बातमी त्यांनी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर दाखवली जाते आणि मग त्या बातम्यांची विश्वासार्हता म्हणायला गेलं तर बातमी ही विश्वासार्हच असली पाहिजे हा पत्रकारितेचा पहिला नियम आहे तो पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणतीही बातमी देता येत नाही आणि त्यामुळे ती ती बातमी विश्वासार्ह असतेच म्हणजे जी काही प्राप्त परिस्थिती आहे ती परिस्थिती तिथे दाखवली जाते मग ती परिस्थिती कधीकधी नंतर बदलते किंवा ती गोष्ट तशी घडलेलीच नसते तर ते आता प्र प्रसारमाध्यमं बघून बघून आता म्हणजे बरोबर सगळ्याच प्रेक्षकांना त्याची सवय झालेली आहे आपण मला असं वाटतं की कुठच्याही बातमीची शहानिशा झाल्याशिवाय ती बातमी ही प्रसारित होऊ नये किंवा झाली तर त्याचे सर्व आयाम बातमीचे सकारात्मक नकारात्मक हे तिथे बातमीमध्ये त्या दिले जावे पण असं काही विश्वासार्ह नाही किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुकचे जे काही पेजेस आहेत ते असं नाही म्हणता येणार जे आहे ते तसेच आहेत म्हणजे टीवीवर पण ते तसेच दी दिसतात